हां नमस्कार सुनील गाईडस बोलत आहे का अदित्य नवरे बोलतो आहे मी गुजरातमधून सोशल मिडियावरून मला तुमचा नंबर मिळाला फेसबुकवरून मला महाराष्ट्रामध्ये यायचं होतं फिरण्यासाठी मला आणि माझ्या फॅमिलीला तर तुम्ही पर्सनल गाईड व्हाल का म्हणजे महाराष्ट्रात आम्हाला हिस्टॉलिक आणि तिथल्या कल्चरबद्दल थोडीफार माहिती आणि तिथले ठिकाणं सांगितले असते तर थोडं बरं झालं असतं आम्ही गुजरातवरून येणार आहोत

अच्छा अच्छा अच्छा अच्छा नाही मी माझी पर्सनलच गाडी आणणार आहे आणि हां कॅब हां गोष्टी समजल्या असत्या किंवा त्या फिरण्यासारख्या ग गोष्टी जर आपल्याला बघायला भेटल्या तर बरं झालं असतं तिकडे

अच्छा अच्छा तुम्ही सांगू शकाल का तिथे आता फिरण्यासारखी कुठली कुठली ठिकाणे आपल्याला ब बघायला भेटेल हां आहेत

हां अच्छा अच्छा अच्छा हां आठ दिवस थांबणार आहे मी आणि आठ म्हणजे आपल्याला जास्तकरून ऐतिहासिक गोष्टी बघायला भेटल्या असत्या महाराष्ट्रातल्या तर ते छान झालं असतं म्हणजे

हां तुम्ही मला सांगू शकाल का मग आता मी नेमकं कधी मी बुकिंग घेऊ त्याची कारण आता जर कुठल्या सणावाराला जर आलो असतो तर तिथलं मला फेस्टिवलसुद्धा बघायला भेटला असता कल्चरची जरा जास्त हे घेतली असती तिथली माहिती पण झाली असती अरे व्वा

ओके ओके सर मी पण लवकरात लवकर तुम्हाला सांगतो की पुढचे आपण कशी जर्नी करणार आहोत ते मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा कन्फम करायला एक थोड्या वेळात कॉल करतो ठीक आहे ना सर हां सर ठीक आहे ठीक आहे थँक्यू